आधी जे स्वत ला व्यक्त करण्याची पद्धत होती त्याच्यामध्ये आधी लोकं चिठ्ठ्या लिहायचे पत्र लिहायचे किंवा स्वत जाऊन असे आपल्या कल्पना असं समोर जाऊन फिजिकली समोर बसून शेअर करायचे जसे जसे तंत्रज्ञान समोर वाढले आहे ते मशीन जशी मोबाइल वगैरे आले आता नवीन टेक्नॉलॉजीमधे कम्प्युटर्स आहेत आयपॅडस् आहेत तर आणि काही असे नवीन असे काही तंत्रज्ञानाने जसे प्रगती केली तर काही असे मशीनरीज आली आहे ज्याच्याने डायरेक्ट आपण त्या व्यक्तीशी बोलू शकतो मग तो व्यक्ती कितीही दूर असला तरी तर कसं एक फोनच लावावा लागतो एक कॉल करावा लागतो किंवा काही मेसेज टाइप करून पाठवायचं झालं तर ते करावं लागतं तर कसे आता कशी टेक्नॉलॉजीने जसं समोर वाढलं आहे तर कसं सर्व कामे सोपे तर झाले आहे पण लोकं तसे आळशीही होत गेले आहेत कारण की सर्व कामं जे सोपी होत आहेत तर त्यांना जास्त मेहनत करायची गरज पडत नाही त्याच्याने कसं बदल तर होतं आहे चांगले बदल ही होत आहे की त्यांचा वेळ वाढ वाचतो आणि वाईट बदल हे होत आहे की त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो